झाडाच्या आरोग्यासाठी माझे मिस्टर शशिकांत जोशी यांनीनी सांगतात मग शालन जोशी मधुकराव जोशी यानी पण सांगतात माझे सासरे मधुकरराव जोशी ह्यांनी सांगतात माझी आई पदमावती कुलकर्णी ह्यांनी सांगतात माझे वडील अशोकराव कुलकर्णी ह्यांनी सांगतात आणि माझ्या काही मैत्रिणी पण सांगतात श जेणेकरून तिचं नाव हे श शा साक्षी तिनं सांगतात आणि आजूबाजूचे माझ्या झाडाचे तिथंले पण सांगतात आणि आमच्या जवळपास नर्सरी आहे त्याच्यासाठी ते पण थोडंसं मी तिथे जाऊनही सांगते आणि बरेच असे की कोणी कोणी मला सांगत राहते त्याप्रकारे मी झाडे लावत आहे आजूबाजूच्य ज्यावेळीस मी काम करत असते बगीच्याचे त्यावेळेस कोणी आजूबाजूचे सांगतात की बाबा तुम्ही हे करा तुम्ही तसे लावा तुम्ही अशी माती टाका तुम्ही तसे खत टाका त्याच्यात असे पाणी टाका हे अशा प्रकारे झाडे लावा आणि त्याचे अरे असे पोषण करा त्याला असे लावा नंतर त्याला खत टाका पाणी टाका ह्या प्रकारे झाडाची फुलतात फुलंते आणि तशा प्रकारे फुलं पण छान येतात आणि वाढ पण छान होते असे सांगितलेले आहे आणि बरे त्याच्यामध्ये गुलाबांचे पण विचारले गुलाबांचे पण छान रोप येते हे असे खत टाका शेणाचे खत हे असे प्रकारचे समोर ते सगळ्या असल्या मग काही वेळेला मी नर्सरीमध्ये पण जाते आणि नर्सरीमध्ये पण काही माहिती घेते त्या नर्सरीमधून पण घेऊन सांगते